टेक्नाॅलॉजीने म्हणजे खूप मदत केली आहे कलाकारांना आणि उद्योगा उद्योग आणि कलाकारांना कसं कलाकारांना तर खूप जास्त मदत केलेली आहे आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल बोलू इच्छितो वा म्हणजे बोललं गेलं तर इंस्टाग्राम फेसबुक ड्यु युट्युब या ह्या हे जे टेक्नॉलॉजिकल ॲप्स आहेत जे असे प्लँटफॉर्म आहेत त्याच्यावर खूप जास्त खूप जास्त यांनी मदत केलेली आहे जसं युटूबवर जेवढे पण युटूब हा जो युटूब हा जो प्रकार आहे तो टेक्नॉलॉजी अॅप आहे खूप आणि त्याच्यामुळे कसं झालेलं आहे की त्या ॲपमुळे काय झालेले आहे की जेवढे पण लोकं मुलं वगैरे आहेत किंवा जो पण युवा पिढी आहे किंवा जे पण लोकं आहेत ते त्या युटूबच्या मा माध्यमातून खूप फेमस झालेले आहेत आणि त्यांचं ते कोणताही डान्सचा व्हिडिओ सिंगिंगचा व्हिडीओ कोणताही व्हिडिओ ते त्याच्यामध्ये टाकून त्यांचा ते फेमस होऊ शकतात आणि फेमस झालेले आहेत आतापर्यंत मी जेवढ्या पण कलाकारांना बघतो ते यूट्यूबच्याच माध्यमातून बघत आहोत बघत आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे इंस्टाग्रामने पण त्याच्यावर खूप जा जास्त मदत केली आहे लोकांना आज जसं इंस्टाग्रामवरून रिल्स बन बनवतात त्या रिल्समध्ये पण ते स्वतःचं टॅलेंट वगैरे ते दाख दाखवतात त्याच्यावर आणि त्याच्या माध्यमातून ते पण खूप जास्त प पुढे गेलेले आहे ते इंस्टाग्रामच्या म ह्या प्लॅटफॉर्ममधून हेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि हे टेक्नॉलॉजीचा आपण बेस्ट उदाहरण आपण बोलू शकतो जे खूप पुढे गेलेलं आहे टेक्नॉलॉजीच्या टेक्नॉलॉजीमुळे